पेंटिंगविषयी मला चांगलाच दांडगा अनुभव आहे मी वयाच्या सातव्या वर्षापासून पेंटिंग करतो एके दिवशी मी माझ्या फावल्या वेळेमध्ये माझ्या सरांची पेंटिंग काढली होती ती पेंटिंग काढायला मला एकूण तीन तास लागले होते त्यानंतर ती पेंटिंग मी माझ्या सरांना पाठवली होती माझ्या सरांनी ती इतर सरांना पाठवली तर मा माझं नाव त्यांच्या कडे आणि इतर लोकांकडे पसरले की बुवा आपल्या महाविद्यालयातील जितेश नावाचा हा मुलगा एवढी चांगली पेंटिंग करतो आज आम्हाला कळले आणि त्या पेंटिंगमुळे माझे पूर्ण महाविद्यालयामध्ये नाव झाले होते असेच वेगवेगळे प्रकारचे पेंटिंग काढून इतरही मला त्याच्यामुळे मदत होईल आणि आर्थिक मदतसुद्धा त्यामुळे लाभेल